मी तुम्हाला लोन दिला आहे तरी तुम्ही लोन भरलं नाही आहे दोन दोन तीन महिने झाले तुमचे इस्टॉलमेंट थकीत आहे नाही पण तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं ना लोन घ्यायच्या पहिले की इस्टॉलमेंट मग भरावं लागेल फालतूला तुम्हाला पेनॉल्टी बसेल नाही पण माझ्यावर पण वरच्याचं प्रे प्रेशर येते ना मला तुम्हाला लोन भरावंच लागेल न झालेन दोन तीन महिने मी तुम्हाला काही म्हटलं नाही पण आता तर हे तिसरी चौथी इस्टॉलमेंट आहे भरावंच लागेल तुम्हाला नाही पण तुम्ही तरी आता ॲडजेस्ट करा कुठून तरी नाही आता तो तुमचा प्रॉब्लेम आहे का बरं तुमचं का आहे का बरं तुम्ही लोन भरू नाही शकून राहिले इस्टॉलमेंट नाही पण तरी तुम्ही सध्या एक तरी भर भरून द्या हे तरी भरून द्या ते दोन नंतर भर जा पाहाते नाही नक्की उद्या मी येऊन राहिलो नाही तर मग नाही ना पण माझ्यावर पण प्रेशर येत आहे सरांचं ते म्हणत आहे की लोन दिलं तू तू तुझ्या याच्यावर तर क्लिअर का करून नाही राहिले बॉ तर मला तर क्लिअर करावं लागेल ना हां तर कधी मिळणार आहे पैसे दोन तीन दिवसात तर आता तुमची उद्याची तारीख होती लोन भरायची एक इस्टॉलमेंट भरायची होती उद्या तुम्हाला तुमच्या ऑलरेडी दोन थकीत आहे हो का मग बघा तुम्ही लवकरात लवकर ल इंस्टॉलमेंट भरायची कोशिश करा ठीक हा ठीक आहे